हॅलो हॅलो कात्यायनी स्टेशनरी शॉप का मॅडम नमस्कार मी पिनॅकल इंटरनॅशनल शाळेतून बोलतो आहे तर मी इथं ॲडमिन डिपारमेंटला आहे तर मला शाळेतील साहित्याची थोडी ब मं म्हणजे खर खरेदी करायची होती त्या संदर्भात मला बोलायचं होतं तर तुमचं मी ऐकलं आहे तुमच्याकडे शाळेतील साहित्य माफक दरामध्ये मिळतात परत तुम्ही त्यावरती आमच्या शाळेचा लोगो वगैरे पण तुम्ही टाकून देऊ शकता तर मला काही वस्तू हव्या आहेत शाळेच्या तर तुमच्याकडे काय काय वस्तू उपलब्ध आहेत त्या सांगाल का मला बरं

मॅडम मला नाही का फक्त धन्यवाद मॅडम मला नाही का फक्त शाळेचा जो युनिफॉम आहे जो गणवेश आहे त्या गणवेशावरती लोगो हवा आहे आणि जो कंबरपट्टा असतो जो बेल्ट आहे त्यावरती लोगो हवा आहे बाकी काही आम्ही टोप्या पण काही वेळेस लागतात आम्हाला काही ह्यासाठी तर तिथे तिथे पण लागेल आम्हाला लोगो तर मला ह्या तीन ज्या वस्तू आहेत याचं मला एक जवळपास सा सातशे ते हजारपर्यंत मला ते लागणार आहेत या प्रत्येकी तर याचं एक माफक दर मला तुम्ही सांगा किती देणार तुम्ही ह्या तीन ह्याचे हात किती घेणार कारण की माझ्याकडे क आधीच काही लोकांकडनं ब ह्याचे मं रेट्स आलेले आहेत तुमच्याकडनं एक चांगला माफक दर जर मा मिळाला तर तुमच्याकडं मी फायनल करेल बरं मला दर म्हणजे मला महा ठीक आहे मॅडम धन धन्यवाद ओके बरं ठीक आहे तर धन्यवाद बरं ठीक आहे काय काही हरकत नाही मॅडम तर तुमचा रेट चाड मला तुम्ही मेल करून टाका मी तुम्हाला वॉट्सॲप करतो आहे तर मी ह्यावरती तुम्हाला ब नंतर कळवतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद